वेगवेगळ्या प्रकारच्या कला आणि त्यांचे क्षेत्र यांचं मोठ्या प्रमाणात मार्केट सध्या वेगवेगळ्या सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्ममुळे सध्या तयार झालेलं आपल्याला दिसून येतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने चित्रकला आणि हस्तकला या क्षेत्रात काम करणारे जी लोकं आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा हा या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममुळे होतो माझे काही मित्र आहेत की जे चित्रकला किंवा हस्तकला करतात आणि त्यांचं काम ते नेहमी इंस्टाग्रामवरती स्टोरी आणि पोस्टच्या माध्यमातून टाकत राहतात त्यांच्या फॉलोअरपर्यंत त्यांच्या सब्स्क्रायबरपर्यंत या गोष्टी पोहचत राहतात आणि एकेप्रकारे त्यांच्या बिझनेसला नेहमी चालना मिळत राहते यूट्यूबवरती सुद्धा अनेक असे यूट्यूबर्स आहेत किंवा अनेक असे ब्लॉगर्स आहेत की जे नेहमी या प्रकारच्या मार्केटला चालना देत असतात मला माहिती असणारे काही चॅनल्स जे मी फॉलो करतो यूट्यूबवरती त्याच्यामध्ये फॅब इंडिया नावाचं एक चॅनल आहे जे अशाच वेगवेगळ्या गोष्टींना एक्सप्लोर करण्यासाठी लोकांना संधी देत असते त्याच पद्धतीनं माझा एक मित्र आहे तो स्वतः काही चित्रं काढतो तर त्याचे व्हिडिओज तो रेकॉर्ड करत असतो वेगवेगळ्या अँगलने आणि तो यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती टाकत असतो जेणेकरून त्याला नेहमी अनेक लोकांच्या कमेंट येत असतात की त्यांनाही असं काम करून हवं आहे किंवा त्यांनाही कुणाला काही तरी गिफ्ट द्यायचं आहे तर त्यांच्यापर्यंत ते पोहोचतं आणि त्याची ग्रोथ मला दिसते आहे अगदी त्याच पद्धतीनं एक मैत्रीण जी आहे जी हस्तकला खूप सुंदर करते आणि ती नेहमी वेगळ्या पोस्टच्या माध्यमातून फेसबुकवरती जास्त ॲक्टिव्ह असते आणि त्या ठिकाणी तिचे जवळपास शंभर एक हजार पोस्ट वायरल झालेल्या आहेत अनेक लोक तिला फॉलो करतात आणि याच्यामधून एक बिझनेस ओरिऐंटेड ज्या गोष्टी आपण म्हणतो की या व्हायला हव्यात त्या होत असतात आणि या सोशल मीडियामुळे अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचण्याची शक्ती असल्यामुळे अनेक लोकं याच्यामध्ये इनव्हॉल्व होत असतात अनेक सगळ्यांना यश मिळेलच याची गॅरंटी नाही परंतु आपलं काम आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो याच्यातून मिळणारा एक आनंद जो आहे तो खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि त्याच पद्धतीनं आपला बिझनेस खूप चांगल्या प्रकारे ग्रो करण्यासाठी म्हणून सोशल मीडियाचा अत्यंत चांगला उपयोग सध्या हस्तकला आणि वेगवेगळ्या कलांच्या माध्यमातून लोकांना करता येऊ शकत आहे